पोहणे हा सगळ्यात चांगला व्यायाम आहे पोहण्यामुळं सगळ्या शरीराच्या सर्व भागांना व्यायाम होतो त्यानंतर तुमचां स्टॅमिना जो आहे तो वाढतो हार्टला जे काही श्वासोच्छ्वासासाठी म्हणून लंग्स असतील हार्ट आहे ह्या सगळ्यांना त्याचा चांगला उपयोग होतो आणि जर पोहण्याचं जे जर रोज तुम्ही पोहत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही आजाराचा आजारा व्हायची शक्यता नसते कारण सर्व पायाला असेल हाताला असेल सर्व सर्वांगसुंदर व्यायाम म्हणतात तो पोहण्याचा व्यायाम आहे आणि त्यासाठी आमच्या कोल्हापूरच्या बा ह्याच्यामध्ये तो नदी आहे काही ठिकाणी टँक आहेत न ते सगळीकडे पोहळ पोहायला गेलं गेलं की आपल्याला चांगल्या प पद्धतीने व्या व्यायाम होतो शरीराची तक्रार राहात नाही आणि कुठल्या शरीराला औषध घ्यावं लागत नाही नॅचरल कोर्समध्ये कुठलीही गोष्ट ही बरी होते त्यामुळं शरीर व्यायामासाठी पोहणं हे नितांत आवश्यकता आहे आणि गार पाण्याच्या हे पाणी गार असतं गार पाण्यानी गार पाण्याची तुमच्या शरीराला सवय झाली की ते शरीराचं तापमानसुद्धा ते व्यवस्थित मेंटेन केलं जातं आणि त्यामुळं गार पाण्याची आंघोळ ही सगळ्यात चांगली असते आणि ती पोहण्यामुळं अतिशय चांगलं चांगल्या हे उपयोग होतो म्हणून केव्हाही पोहायला जावं आणि त्या त्यामुळं त्याचा उपयोग होतो म्हणून शरीरासाठी सर्वांगसुंदर व्यायाम हा पोहणं आहे त्यामुळं आपल्याला गरजेचं आव पोहणं जे आहे हे आवश्यकता आहे आणि आपल्या श शहरामध्ये जे टँक्स आहेत फक्त त्यात एक बघायला पाहिजेलं की ते स्वच्छ आहेत की नाही आता नदी असेल तर प्रश्न येत नाही कारण नदी असेल तर ते पाणी वाहतं असतं त्यात काही त्रास होत नाही म्हणून पोहणं हे नितांत गरजेचं आहे